हॅलो हां आकाश बोलतो आहे मला एक तीन चार दिवस सुट्ट्या पाहिजे होते मला बाहेर जायचे आहे फिरायला नाही बाहेर जाई मित्रांसोबत ट्रिपला त्यासाठी सुट्ट्या पाहिजे हां काही नाही ऑफिसच सगळं करून जातो ना काय असेल ते लाईन लावून जातो हां हे आचानक प्लॅन झालं त्याच्यासाठी जायचं आहे बाकी काही

पण हे अचानक प्लॅन झाला म्हणून जायचं आहे बाकी काही नाही आणि बरेच दिवस गेलो नाही फिरायला म्हणून नाही ठरलं आहे मी पेमेंट पण दिलं आहे त्यांना ॲडव्हान्स मित्रांचं कॉन्ट्रीब्युशन मला मला लगेच वाटलं मिळेल सुट्टी मला नाही नाही यावेळेस राहू द्या पुढच्या वेळेस नाही घेणार ह्यावेळेस जाऊ द्या मला हां ह्या वेळेस बघूया आपण पुढच्यास कारता येईल ॲडजस्ट ठीक आहे थोडं दोन तीन दिवसावर येतो मी चार दिवस नाही एखाद दोन

मी ऑफिसच्या दुसऱ्या मुलाला थोडं शिकवून जातो नाही नाही हो ठीक आहे यावेळेस घ्या ॲडजस्ट करून पुढच्यावेळेस सुट्ट्या नाही होणार दोन दिवसात नाही होणार हो लांब जायचेत आऊट ऑफ स्टेट आहे हो होईल ना केलं आहे तसं ते जवळचच आऊट ऑफ स्टेट आहे लांबच नाही जवळचच आऊट ऑफ स्टेट आहे हां चालेल ना आल्यावर करतो मी वाटलंच तर हो हो चालेल हो उद्या संध्याकाळी निघायचं आहे आज पण आज पॅकिंग करायची होती जवढं होईल तेवढं करतो मी प्रयत्न हो चालेल ओके चालेल चालेल सांगतो मी माझ्या कामाची लिस्ट सगळं देतो काय काय केलं आहे काय काय करायचं आहे

ओके ओके ओके चालेल थँक्यू